मी भाष्कर प्रधान आपल्या मोहन रेस्टॉरंटमधून मी जेवण बोलावलं होतं त्यामध्ये पनीरची पनीर मसाला भाजी बोलावली होती ती फार उत्तम झालेली होती आणि आम्ही ऑर्डर दिल्यानंतर लगेच तात्काळ तुम्ही आम्हाला सेवा दिली त्या पनीर मसालामध्ये ग्रेव्ही छान होती आणि पनीरचे जे पीस होते ते फार मऊ होते त्यानंतर आम्ही जेवण केलं जेवणामध्ये आम्हाला खूप मजा आली यानंतर तुम्हाला माझ्या मित्राकडून मी त्यांचं सांगितलं का बा मोहन रेस्टॉरंटमधून फार सुंदर भाजी मिळते आणि तुम्ही तिथे ऑर्डर करा यामध्ये कुठेही आपल्याकडून चुकी झालेली नाही आणि आम्ही पुन्हा नेहमी वारंवार तुम्हाला ऑर्डर देत राहू